महाराष्ट्राच्या प्राचीन सभ्यतेबद्दल मला फार डीपमध्ये सांगता नाही येणार पण मला थोडंफार सांगता येऊ शकतं मग त्यामध्ये हा भाग आहे की खरं तर जो महाराष्ट्र घडला ते छत्रपती शिवरायांमुळं मग छत्रपती शिवरायांचे पण आधी म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये यादवांचं राज्य होतं यादवांचं राज्य होतं देवगिरीचे यादव म्हणून इतिहास प्रसिद्ध आहे मग देवगिरीच्या यादवांचं ते राज्य होतं पुन्हा सातवाहनांचंसुद्धा महाराष्ट्रामध्ये राज्य होतं जे की त्याच्या खाणाखुणा अजून पण आपल्याला त्याच्या लेण्यांमध्ये म्हणजे लेण्यांमध्ये भरपूरशा ऐतिहासिक ठिकाणांमध्ये त्याच्या खाणाखुणा आपल्याला दिसून येतात मग ते भरपूर ठिकाणी आहेत मग लेण्याद्रीचा डोंगर असेल किंवा अजून कारले भाजीची लेणी असतील मग यामधून पुन्हा कैलासचं वेरूळ लेणं असेल कैलासचं लेणं असेल कैलास पुन्हा वेरूळचं लेणं असेल कैलासचं मंदिर असेल तर हे सगळं जे बघतं मग त्याच्यामधून आपल्याला समजूनच येतं की साधारण पहिल्यांदा म्हणजे यादव सातवाहन आणि सातवाहनानंतर छत्रपती शिवरायांचं महाराष्ट्रावर राज्य होतं राज्य म्हणजे छत्रपती शिवरायांचं राज्य होतं म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवरायांचं जे स्वराज्य आहे तर मग असं म्हणता येईल की मग सातवाहनानंतर याद यादव न यादवांनंतर मुघलांनी वर्चस्व प्रस्थापित केलं महाराष्ट्रात आणि मुघलांची विल्हेवाट लावून छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केलं मग हे असं सांगता येईल